बोला काय पाहिजे बोला ना मग

सकाळी किती वाजता नऊ वाजेपर्यंत तर मुश्किल होऊन जाईल कारण की माझे माणसं लोकं नऊ वाजेपर्यंत तर बि बिजी बिझी राहणार त्या नऊ वाजेपर्यंत तर बिझी राहील त बट नऊ साडे नऊच्यानंतर ते चालेल ते होऊ शकते साडे नऊच्या नंतर मग अच्छा अच्छा अच्छा बरोबर बरोबर साडे नऊपर्यंत ना साडे नऊपर्यंत ठीक आहे ॲक्च्युअली कसं आहे माहिती आहे का माझा जो माणुस आहे ना ते तो येतो उशिरा त्यामुळे ते साडे नऊपर्यंत तर मुश्किल होईल हां तुमच्या इकडे पोचून जायचं असं म्हणत आहे ना तुम्ही हो का बरं मगं ब कोशिश करतो दहा पंधरा मिनटं वरती झालं चालतें ना

हो हो हो हो बिलकुल बिलकुल हां हां बिलकुल सगळं काही भेटून जाईल तुम्हाला हो हो हो ठीकये बरं किती लिटर लागणार तुम्हाला रोज हे दही दूध दूध अर्धा लिटर लागणार नाही का गायच पण मिळुन मिळून जाईल आणि म्हशीचं पण मिळून जाईल तुम्हाला म्हशीचा रेट वगैरे तुम्हाला माहिती आहे का माझ्या इथला हां आता म्हशीचं रेट साठ रुपये राहील ठीक आहेना आणि गायीचं तुम्हाला पन्नास रुपये लिटर भेटून जाईल तुम्हाला हां ठीक आहेना तुम्हाला गायीचं भेटून जाईल तुम्हाला मग पण ना पण ना साडे नऊच्या पहिले ना माझा माणूस येईन ना मी थोडा दहा पंधरा मिनटं वेळ होऊ चालेल ना दहा वाजे पर्यंत येतील चालेल ना कारण कि अर्धा पाऊण तास तुम्हाला अडजस् करावे लागेल मी तुम्हाला बिलकुल दहा वाजेपर्यंत तुमच्या घरात येऊन जाईल नाही का बरं मग ठीक आहे मग हां हां बिलकुल त्याचं काही टेन्शन नाही पोचून जाईल तुम्हाला जी चला मग बाय